आपल्या राज्यामध्ये आता प्रत्येक धर्माला सामाजिक न्याय मिळायला सुरवात झालेली आहे आणि सर्मधर्मसमभाव असा एक असा एक मुद्दा पण सुरू आहे या समानतेच्या मुद्द्याला सगळ्यांनी गवरमेंटनी सगळं आता सर्मधर्मसमभाव या उद्देशाने याला सुरवात केलेली आहे जसं बौद्ध धर्म हिंदू धर्म अशा सगळ्यांना एक समान असा हक्क देण्याचा निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये सर्व लैंगिक अल्पसँक संख्यांक हक्क मानवीय हक्क हे सगळे समान केलेले आहे कुणाला असं परकं खालच्या दर्जाचं वरच्या दर्जाचं असं काही सध्या ठेवलेलं नाही आहे

शिक्षणातही या धर्मजातीचा धर्माचा आणि जातीचा काही असा भेदभाव केलेला नाही आहे